आपत्कालीन वैद्यकीय कक्षाला फोन लागलेला आहे का कृपया माझ्या बोलण्या्याकडे लक्ष द्या मी सांजा शिवारामध्ये माझ्या शेतामध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी आमच्या शेजारी जो तलाव आहे शेताच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी एक सात आठ वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये पाय घसरून पडलेला आहे तो त्याचे आई धुणं धुत असताना त्या ठिकाणी उभारला होता त्याच्या शेजारचे आजूबाजूचे लोक पाण्यामध्ये त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना त्या यश येत नाही आहे परंतु तो मुलगा अजूनही हातपाय हलवून त्या ठिकाणी म्हणजे तरंगत आहे तुम्ही पटकन सांजा शिवारामध्ये येऊन त्या मुलाला वाचवण्याचा पटकन प्रय तात्काळ प्रयत्न करा तुम्ही धाराशिववरुन निघाल्यानंतर सरळ रस्ता सांजा शिवाराकडे येतो त्यानंतर पुढे आल्यानंतर उजव्या हाताला सरळ रस्ता डाम्बरी रस्ता आहे त्या रस्त्यानं तुम्ही पुढं आल्यानंतर त्या ठिकाणी तो तलाव तुम्हाला दिसेल या ठिकाणी बरेच जण जमा झालेले आहेत आणि सर्वजण त्याला मिळून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत बऱ्याच ठिकाणी कॅन वगैरे दोरी वगैरे आणलेली आहे